आज आपण राज्यामध्ये जर बघितलं तर मराठी माध्यमाच्या शाळांपेक्षा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना शिकवण्याचा पालकांचा जास्त कल दिसून येतो आणि तो मला वाटतं मराठी भाषेच्या दृष्टीनं पाहिलं तर तितकासा चांगला मला वाटत नाही मी स्वतः मराठी माध्यमाच्या शाळेतून शिकले उत्तम शिक्षक आम्हाला लाभले आणि पुढे जाऊन इंग्लिशही तितकंच चांगलं आम्ही त्या शाळेत शिकू शकलो त्यामुळे मराठी माध्यमात शिकल्यानंतर मला काही त्या असं कमी किंवा इंग्लिश मिडीयममध्ये शिकले नाही म्हणून काही तोटा झाला आहे असं कधी काही जाणवलं नाही पण आजकालच्या काळामध्ये असा कल बऱ्याच पालकांचा मला दिसून येतो की इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मुलांना घालवावं काही ठिकाणी शाळांमध्ये होणाऱ्या बऱ्याच प्रकारांमुळे किंवा काही वेगळ्या विचारांमुळे होम स्कूलिंग किंवा घरीच मुलांना शिकवणे हासुद्धा एक पयंडा आणखीन दिसून येतो पण या प्रत्येक प्रकाराचे काही तोटे काही फायदे हे असतातच मध्यंतरीच्या काळामध्ये काही सर सरकारची काही धोरणं अशी होती की इयत्ता आठवीपर्यंतच्या मुलांना नापासच करायचं नाही आणि पुढेपुढे तसंच पुढच्या इयत्तेत घालत राहायचं असं सरकारचं धोरण होतं ह्या धोरणाचा असा एक मला परिणाम जाणवून आला की ज्या कुटुंबांमध्ये किंवा ज्या मुलांमध्ये मुळात शिक्षणाची फारशी आवड नाही त्या विषयीची सजगता कुटुंबामध्ये नाही अशा पालकांची मुलं ही फक्त पुढे पुढे पुढे जात राहिली आणि नववीमध्ये आल्यानंतर मग असं लक्षात येतं की त्यांना चौथी पाचवी सहवीचंसुद्धा गणित किंवा इतर विषय हे नीटपणे येत नाही आहेत आता शासनानं तो निर्णय मागे घेतला आहे असं समजतं आहे आणि त्या निर्णयाचं मी स्वागतही करते मूल्यमापन हे अशासाठी जरुरी आहे असं मला वाटतं की कुठंतरी एक किमान पातळी शिक्षणाची ही ओ पूर्ण केल्याशिवाय पुढच्या इयत्तेतलं शिक्षण घेणं याला तसा काही अर्थ नसतो म्हणून परीक्षा पद्धती ही असायला हवी असं मला वाटतं सर्व मुलांसाठी किंवा मुलींसाठी मोफत शिक्षण शासनानं जे केलेलं आहे ते तर फारच हा स्तुत्य असा शासनाचा निर्णय आहे आणि त्यामुळे ज्या दुर्बल घटकातील किंवा गरीब कुटुंबातील मुलांना शिक्षणापासून पूर्वी वंचित राहायला लागत होतं किंवा शालेय आहार योजना असेल यामध्ये त्यांना दुपारचं जेवणही जे मिळू शकतं ही शासनाची अतिशय चांगली योजना आहे आणि त्यामुळे तळागाळातील सर्व मुलांना शिक्षण मिळण्यासाठी खूपच चांगली मदत होते आहे असं मला वाटतं